विणकाम हा माझा खूप आवडता छंद आहे त्यामुळे खरंतर दिवसातून एक ते दोन तास मी काढते त्यापेक्षा जास्त वेळ दिला तरी हरकत नाही आणि खरंतर कोणतीही वस्तू आपण विणायला घेतो आहोत त्यावर त्याचा वेळ हा अवलंबून असतो छोटे छोटे न्यूबॉर्न बेबीसाठी जे स्वेटर असतात त्यासाठी अगदीच दोन ते तीन तासामध्ये ते स्वेटर कंप्लीट होऊ शकतं किंवा छोटेसे सॉक्स असतील छोटेसं टोपडं असेल तर त्यासाठी कमी वेळ लागतो मग ते एक दोन दिवसातही होऊ शकतात परंतु शॉल वगैरे जर विणायला घेतली तर त्यासाठी मात्र जास्त कालावधीची गरज असते रोज थोडं थोडं असं विणत गेलं किंवा रोजच्या वेळेस रोजच्या रोजच जास्त वेळ आपण थोडासा काढला तर आपण ती वस्तू पूर्ण करू शकतो शॉल असेल तर दहा ते पंधरा दिवस लागू शकतात मोठ्या व्यक्तीचं स्वेटर असेल तर पंधरा वीस दिवसामध्ये ते होऊ शकतं किंवा स्कार्फ जो आहे स्कार्फला दोन दिवस पुरेसे ठरू शकतात आणि प्रत्येक वस्तूची ही साधारण लांबी रुंदी उंची यानुसार आपला कालावधी ठरत असतो आणि हे विणकाम करत असताना बारीक वूल असेल बेबी वूल असेल तर तिला परत जास्त वेळ लागतो आणि तीच वूल जर जा जाड असेल तर मात्र वेळ कमी लागतो कारण त्याची उंची लवकर लवकर वाढत असते छोटंसं स्वेटर असेल तर त्याला शंभर ते दीडशे ग्रॅम लोकर लागते आणि हे काम एक ते दीड दिवसामध्ये होऊ शकतं तेच लोकर घेऊन आपल्याला स्वेटर टोपी सॉक्स असं जर तयार करायचं असेल तर मात्र सात ते आठ दिवस लागतात त्याचबरोबर आपल्याला जर ग्लोज वगैरे तयार करायचे असतील किंवा टोपी तयार करायची असतील स्कार्फ तयार करायचे असतील तर त्याच्या वेगवेगळ्या साईजनुसार ही त्याला वेगवेगळा वेळ लागत असतो रोजच्या रोज आपण थोडासा वेळ जर काढला तर आपल्याला कोणतीही गोष्ट लवकर तयार व्हायला मदत होते किंवा टेबल क्लॉत करायचं असेल लोकरचा तर त्यासाठी साधारण आपण जाड वूल वापरतो आणि ती जाड वूल जर वापरली तर तो टेबल क्लॉतही दोन दिवसामध्ये तयार व्हायला हरकत नाही अर्थात हे सर्व काम प्रत्येकाच्या स्किलवर त्याच्या स्पीडवरही अवलंबून असते जी व्यक्ती सुरुवातीला करत असते त्यावेळी थोडा वेळ लागतो परंतु अतिशय कुशलता जर असेल हातामध्ये प्रॅक्टिस सराव जास्त असेल तर तो लव ती वस्तू लवकर तयार होत असते